आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याकरता काय केलं पाहिजे किंवा तो पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी किंवा पुढच्या पिढीपर्यंत संक्रमित करण्यासाठी काय केलं पाहिजे याबद्दल सूचना घेण्याअगोदर आपण एक गोष्ट क्लिअर करू इथं की अगोदर आपण सांस्कृतिक वारसा या अगोदर आपण संस्कृती म्हणजे काय हे जाणून घेऊयात तर संस्कृतीची एक विशिष्ट बऱ्याचशा व्याख्या आहेत पाश्चात्य अभ्यासकांनी केलेल्या असतील भारतीय अभ्यासकांनी केलेल्या असतील परंतु त्यातून एक अशी सर्वसमावेशक अशी व्याख्या अशी सांगता येईल की संस्कृती म्हणजे काय तर संस्कृती म्हणजे डोळ्यांनी न दिसणारी परंतु विचारांना आकलन होणारी सृष्टी म्हणजे संस्कृती होय मग आता संस्कृती ही अशी संकल्पना आहे की ती अमूर्त आहे ती डोळ्यांनी दिसत नाही परंतु ती विचारांनी आकलन केली जाते किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं कशी संक्रमित केली जाते तर त्याला आपण संस्कृती असं म्हणतो तर संस्कृती हा पण आपल्या दैनंदिन व्यवहारात वापरतो असा शब्द आहे त्याला इंग्रजीमध्ये कल्चर असं म्हणतात तर आता संस् संस्कार हा एक धार्मिक क्रियांपुरता मर्यादित शब्द वापरतो आपण त्यामुळं तो बऱ्यापैकी संकुचित झालेला आपल्याला दिसतो की संस्कार हा शब्द धार्मिक क्रियांपुरता मर्यादित असल्यामुळं तो संक संकुचित झाला आहे पण संस्कृती हा शब्द मात्र व्यापक आहे संस्कृती काय संस्कृतीमध्ये अनेक मा मानव समूहाने मिळून तयार केलेली ती संस्कृती असते मानव समूह त्या संस्कृती ज्या सूचना आहे त्याचं पालन करत असतो तर ह्या संस्कृतीमुळं काळानुसार बदल होत असतात कारण ही काळानुरूप बदलणारी गोष्ट आहे किंवा संकल्पना आहे असं आपण म्हणू की जसजसा काळ पुढं जातो तसं तशी त्या समाजाची एक संस्कृती बदलत असते त्या समाजातल्या ज्या रूढी असतात ज्या परंपरा असतात ज्या श्रद्धा असतात जे काही कायदे नियमने असतात तर ते काळानुसार कसे बदलत जातात तर का बदलत जातात तर हळूहळू आधुनिक पिढीनुसार नवीन नवीन गोष्टींचा स्वीकार केला जातो त्या मग जुन्या गोष्टी मागे राहतात त्यामुळं कदाचित संस्कृती परिवर्तनशील आहे संस्कृतीला उच्चिक आहे असा आपण म्हणतो तर अर्थातच आजच्या एकवीसाव्या शतकात समाजमाध्यमामुळे आपली संस्कृती किंवा आपला जो इतिहास आहे तो माणस मानव विसरत चाललेला दिसतो यामध्ये आपला जो सांस्कृतिक वारसा आपण भारतीय संस्कृती खूप मोठी प्राचीन असलेली आपण बघतो तर त्या प्राचीन संस्कृतीत असलेला आपला जो सांस्कृतिक वारसा आहे तो प्रगल आणि प्रगल्भ आणि समृद्ध असून सुद्धा आपण काय करतो तर पाश्चम पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागलेलो आहोत याचं कारण म्हणजेच आजच्या डिजिटल विश्वालाच आपण काय करतो आहे की खरं विश्व मानतो आहे आणि हा डिजिटल विश्वालाच खरं विश्व माणून नवीन पिढी ते विश्व स्वीकारताना दिसते आणि त्या पद्धतीनं स्वतःची एक संस्कृती निर्माण करताना दिसते नवीन संस्कृतीची निर्मिती करताना दिसते तर आता काळानुसार जर ही संस्कृती आपल्याला जतन करायचे असेल तर काय केलं पाहिजे तर आपला जो सामा भारतीय प्राचीन परंपरेनुसार जो इतिहास आलेला आहे तो इतिहास पुढच्या पिढीला माहीत होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आपली भारतीय असो किंवा महाराष्ट्रीयन असो ती संस्कृती पुढच्या पिढीला माहीत होणं आवश्यक आहे त्यासाठी त्या संस्कृतीतील ज्या परंपरेने आलेल्या रूढी आहेत श्रद्धा आहेत किंवा काही समजुती आहेत किंवा काही नीति नियमने आहेत की जी आपल्यापर्यंत सं संक्रमित झाली आहे ती पुढच्या पिढीला काळाली पाहिजेत तर जर विद्यार्थी दशेत ही ह्या गोष्टी विद्यार्थ्यांपर्यंत जर आपल्याला पोहोचवायच्या असतील तर एक गोष्ट करता येईल की विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमधून या गोष्टींची माहिती देता येईल उदाहरणार्थ भीत्तीपत्रक असेल प्रश्न मंजूषा असेल वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील किंवा वेगवेगळ्या त्या त्या विषयात जी लोकांचा अभ्यासक असतील त्या अभ्यासकांचे व्याख्यानं असतील तर याच्या माध्यमातून आपल्याला हा जो संस्कृतीची परंपरा आहे किंवा हा संस्कृतिक वारसा आहे तो आपण पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो आणि हाच ही संस्कृती आपण त्या लोकांपर्यंत संक्रमित करू शकतो आणि अशा पद्धतीनं त्याचं जतन करू शकतो आता नवीन पिढीचीच जर एखादी गोष्ट करायची म्हटल्यास तर डिजिटल युग आलेलं आहे आणि फेसबुक ट्विटर असेल फेसबुक असेल व्हॉटसअप असेल याच्या माध्यमातून सुद्धा आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आजकाल ह्या समाजमाध्यमातूनच प्रसार करणं खरं तर सोपं झालेलं आहे पण आपण आपल्या संस्कृतीचा खरं तर प्रसार न करता ती कालबाह्य होताना आपण दिसते आहे या माध्यमांमुळे तर खरं तर ह्या माध्यमांचाच किंवा ह्या माध्यमांचीच आधार घेऊन आपल्याला ह्या संस्कृतीविषयी एक संकल्पना पुढच्या पिढीला सहज सांगता येतील असं मला वाटतं धन्यवाद